मला गार्डनिंग हे खूप आवडतं मला म्हणजे झाडे लावणे हा आवड ही आवड मला माझ्या आईबाबांकडून मिळाली आहे त्यांना खूप झाडे लावायला आवडतात आणि आजूबाजूच्या परिसरात घराच्या परिसरात त्यांनी खूप प्रकारची झाडी लावली आहेत त्यामुळे मला माझ्या अंगी हा छंद आला तसेच मी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत घराच्या आजूबाजूला आणि ती झाडे वेगवेगळ्या नर्सरीमधून मी विकत घेतली आहेत तसेच पावसातून जे आजूबाजूला काहीकाही फुल फुलझाडं उगवतात तर ती मी उपटून एका मड मडक्यात किंवा एका भांड्यात लावते जेणेकरून ते मोठं होईल आणि त्यांना मी पाणी वगैरे देते आमच्या घराच्या आजूबाजूला खूप मोकळा मोकळी जागा आहे आणि त्यामुळे तिथे आम्ही गार्डनिंग करतो तिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आम्ही लावली आहेत शोचीदेखील लावलेली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची पालेभाजी वगैरे देखील आम्ही करतो त्यामुळे तिथे खूप प्रकारच्या भाज्या तसेच फुलझाडे आम्ही लावलेले आहेत आणि त्यासाठी पाण्याची व्यवस्था ही आमची विहीर असल्यामुळे सोपी जाते